मी माझ्या शाळेविषयी सांगणार आहे मी नरशे विद्यालय धामनी खेड् इथं शिकत होतो तिथं आमी चार फ्रेंड होतो चार फ्रेंडमधून आम्ही चौघंजणं एक दिवस डोंगरखेळच्या यात्रेला फिरायला गेलो फिरायला गेल्यानंतर शाळेची पूर्ण सहल पण तिथंच आलेली होती आम्ही खूप इन्जॉय केला त्या सहलमध्ये आणि तिथं एक जागृत देवस्थान आहे जगदंबादेवी म्हणून आम्ही तिथं जाऊन त्या देवीचे दर्शन घेतले त्यानंतर यात्रेतनी फिरलो यात्रेत फिरल्यांतर खूप असा इन्जॉय केला आणि तिकडनं येताना मग आम्ही शाळेच्या ट्रीपसोबत सोबत सोबत आम्ही मस्त पायी पायी इन्जॉय करत रिटन आलो